पुस्तकांच्या यादीत भल भर घालायची ते आपण ठरवतो जसं की तुम्हाला जीवनात नेमके काय करायचे आहे ते ठरवा म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्या त्या विषयातील थोर व्यक्तीची पुस्तके आहेत तुम्हाला जर उद्योग व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही तुम्ही रीच डेड पुअर डेड हे पुस्तक वाचून सुरुवात करू शकता म्हणजे त्यातून तुम्हाला बरेचसे फायदेही आहेत त्यातून तुम्हाला पैशांचे महत्त्व पैसा कसा वाढवावा आणि लहानपणापासून मुलांमध्ये पैशाबाबत कोणते गैर गैरसमज टाकले जातात अशा अनेक विषयाचा खजिना मिळेल हा झाला एक विषय आता तुमची आवड काय आहे तुम्हाला भविष्यात काय आहे काय काय करायचे आहे यावर पुस्तके ठरू शकतात त्यानंतर मी मी काही वर्षापूर्वी स्वतः मिळाले असेल पण साने गुरुजी एकतीस चाळीस पानी पुस्तकं फक्त दहा रुपयाला घेतले माझा आव असा होता की मुले चाळतील पण म्हणजे मी ती मी ती पुस्तके वाचली होती ती पुस्तके छान होती ती पुस्तक छान होती त्यातून मला खूप काही त्यातून मला खूप काही समजले म्हणजे आपल्याला त्यासाठी वाचनाची आवड ही पाहिजे खूप काही आपण म्हणजे वाचनातून आपण खूप काही सुधराव शक सुधरू शकतो त्यानंतर तुम्हाला यश तुम्हाला म्हणजे पुस्तक वाचनाने का होईल पुस्तक वाचन केल्याने खूप फायदे आपल्याला होतात पुस्तक वाचल्याने आपल्या ज्ञानात भर पडते म्हणजे जसं की वाचल्या तो एती एक म्हण आहे बघा मघाशी तुम्हाला सांगितली ती वाचाल तर वाचाल ती ती एक आहे त्यानंतर त त्यानंतर म्हणजे तुम्ही पुस्तकात भरपूर काही करू शकता पुस्तकात बरंच काही करू शकता आप पुस्तकात आपण बरंच काही करू शकतो वाचनाने आपण खूप काही करू शकतो जसे की पुस् कोणतेही विषय किंवा शैली ते लेखकांचा क्रमीवर ठरवणे कठीण आहे कारण ते वैयक्तिक पसंती आणि आवड यावर अवलंब असते तथापि ते येथे काही प्रसिद्ध प्रभावशील लेखकाची एक सूचना आहे ज्यांची पुस्तके तुम्ही वाचायला सुरुवात करावी क्लासिक जागतिक साहित्य मला वाचनाची निर्माण झाली ती कोणतेही लेखक व कवीमुळे नाही तर ती जे काही वाचले ते आवडल्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मी भरपूर काही पुस्तके वाचली मला खूप पुस्तके इतिहासाची पुस्तके वाचायला आवडायची म्हणजे अशी तुम्हाला एखादी आवड पाहिजे तुम्ही कुठली पुस्तके वाचली पाहिजे तुम्ही काय केले पाहिजे म्हणजे तुम्हाला भविष्यात काय करायची ती पुस्तके वाचली पाहिजे पुस्तके वाचून तुम्हाला काय फायदे होते ते फक्त आपल्याला वाचनामुळेच कळते